यूट्यूबवरील माझे आवडते रेसिपी चॅनल आहे द मसाला किचन आणि होम किचन चॅनल असे दोन रेसिपी चॅनल आहेत आणि टी वीवरील जे आहे ते होम मेकिंग किचन चॅनल आहे तर यूट्यूबवरती मी बेस्ट जसं जसं मी जे करून बघितलेलं आहे पदार्थ त्यामध्ये भरपूर मला काही शिकायला मिळतं जसं ढोकळा खमंग ढोकळा कसा बनवतात ढोकळा जो आहे हा बेसनापासून पण बनतो आणि तांदळ तांदूळ आणि चण्याची दाळीपासून पण सुद्धा बनवला जातो बेसनचा जो ढोकळा आहे बेसनाच्या ढोकळ्याला बेसन थोडे फार रवा आणि एक वाटी बेसन तर थोडा फार पाऊण वाटी रवा आणि त्यामध्ये इनो तसंच तेल थोडंफार एक चमचा आणि हळद आणि मीठ हे टाकून फेटायचं चांगलं याला एक तर दहा पंधरा मिनटं ते ठेवायचं दहा पंधरा मिनटं ठेऊन ते इकडे फेटत रहायचं एक वन साइड अँटीवाइज क्लॉक आणि इकडे ग गॅसवरती गरम पाणी करून त्यावरती चाळणी ठेवून आणि जे केकचं भांडं आहे किंवा ढोकळ्याचं भांडं आहे जे आहे जर्मलचं त्याला आत तेल लावूनशन्यानी जे ढोकळ्याचं जे पॅटन आहे ते एक साइडनी फेटत रहायचं फेटून फेटून मग पाणी जसं गरम झालं उकळलं की हे जे पॅट हे जे पॅटन आहे ते त्या ढोकळ्याच्या पात्रामध्ये टाकायचं आणि ढोकळ्याचं पात्र जे आहे त्या पातेल्यात ठेवायचं पातेल्यात ठेऊन लगेच वरण वरून एखादे ताट झाकायचं त्यावरती असं ते हेवी असं वजनदार असं गोटा म्हणा किंवा काही स्पॉट ठेवायचा आणि त्याला दहा ते पंधरा मिनटं होऊ द्यायचं दहा ते पंधरा मिनटं होईपर्यंत इकडे आपण एका पातेल्यामध्ये थोडं गरम पाणी करून त्यामध्ये साखर मीठ आणि निंबू आणि नाही सॉरी एका पातेल्यामधे थोडं तेल टाकून त्यामध्ये हिरवी मिरची मोहरी जिरे आणि त्यानंतर साखर मीठ टाकून थोडं पाणी टाकून ते उकळून घ्यायचं त्यानंतर म हाफ निंबू पिळायचं आणि ते तयार ठेवायचं त्यानंतर बेसन तयार झाल्यानंतर ते जे मिश्रण आहे त्यामध्ये ओतायचं आणि चेक करायचं की हा ढोकळा किती परफेक्ट झालेला आहे की नाही ते तर ढोकळा झालेला की नाही झाला हे आपण एका स्पूननी चेक करून बघायचं आणि नसेल झालेला परत एकदा पाच दहा मिनटं होऊ द्यायचं पाच दहा मिनटं झाल्यानी त्यानंतर ब गॅस बंद करायची आणि थोड्यावेळ थंड होऊ द्यायचा ढोकळा काढला की हे जे मिश्रण जे तयार केलेलं आहे तडका तर त्याच्यावरती टाकायचं आणि ढोकळा हा रेसिपी तयार झालेला आहे